हॅलो ओंकार कुठं आहेस तू अरे ऐक की कामात आहेस माहीत आहे पण जरा माझा ऐक की मी काय सांगतो आहे तुला का आपल्याला उद्या कोल्हापूरला जायचं आहे सकाळी सात वाजता निघू इथून कारण की तिथं संगीतकार येणार आहेत एक खूप मोठी त्यांचं सेशन आपण अटेंड करायचं आहे त्यामुळं आप मी तू बाकीचे पण आपलं कॉलेजमधली मित्र चालले आहेत ती पण आहेत सोबत आपण पण दोघंजण जाऊया आप तू कुठं आहेस सध्या माझाही आवाज तरी येतो आहे काय व्यवस्थित तुला नाही नाही आपण ट्रेनमधनं जायचं आहे ट्रेननं बुक करू आपण इथनं सांगलीला निघू सांगलीतून निघू आपण तिथनं जाऊन आपण बरोबर तिथं सातला जरी निघलं तर तिथं आपण एका तासात पोचतो आहे बरोबर कोल्हापूरला पोचतो आहे आपण तिथं गेल्यानंतर आपण तिथं रिक्स रिक्षा किंवा बसनं जाऊया अरे नको तुमच्या आत्या त्यांच्यात थांबायला नको आपण आत्या आहे माहिती आहे तुमची नाही नाही नाही त्यांच्यात थांबायला नको आपण आपलं आपणच जाऊया दोघंजण बाकीचे मित्र आहेत ती गाडीवरनं येत आहेत आणि नाही नाही नाही तिकीट तूच कर मी करणार नाही आहे तिकीट तू कर मी कोयना एक्सप्रेसची कर कारण की सकाळी सात वाजता असते असते आहे ती हां तिथनं जाऊया आपण तर तू मला उद्या किती वाजता आहे म्हणजे तिकीट बुक करून कॉल करशील तू सांगलीत किती वाजता येणार आहेस तू सांगलीत आल्यावर मला कॉल कर मी तुला तिथनं हे करतो घेतो पिकअप करतो आणि रूमवर माझ्या तू रूमवर थांब तिथनं आपण सकाळी निघू नाही जेवणाचं तंन काय व्यवस्था नाही रे जेवण आपण काय तर नाश्ता बाहेर करू अरे एक दिवस नाही खाल्ला तर त्याला काय होणार नाही त्यामुळे तू हे कर डायरेक्ट रूमवर ये आणि तिथनं आपण जाऊ तिकडं येताना तू डायरेक्ट हे कर रिजर्वेशन करूनच घे माझं आहे ना तुझं दोघांचंही एका तासाचा तिथनं घेऊ आणि आपण जाऊया मग काय म्हणतोच घरी एकदा विचारून घे मग घरातली काय म्हणतात बघ मम्मीला सांग किंवा पप्पाला सांग आणि ये मी पण येतो मग मी काय इथंच आहे हॉस्टेलवर त्यामुळे मला काय प्रॉब्लेम नाही डायरेक्ट येतो मी आणि खूप भयानक कार्यक्रम आहे तिथं संगीतकार येणार आहेत त्यामुळे आपण जाऊया येणार तर आहेस ना तू घरात घरी एकदा विचारून घे काय म्हणतात बघ आणि मला कॉल कर आणि हा रिजर्वेशन कर काय पैसे असते ते सांग मी तुला देतो बरं काय चालतं आहे चालतं आहे चालतं आहे ठेवतो मग मी जातो आता जरा काम आहेत मला त्यामुळं ठेवतो तर संध्याकाळी पण जायचं आहे डीमार्टला त्यामुळं जायला लागणार चालतं आहे चालतं आहे ठेव काय